आमच्या गावात पौष महिन्यात तीन दिवसाची यात्रा भरते त्या यात्रेमध्ये शेवट पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी स रविवार सोमवार मंगळवार हे तीन दिवस यात्रा असते मंगळवारी महाप्रसादाचा कार्यक्रम राहिला घातला जाते त्या यात्रेमध्ये एक खेडयापाड्याचे लोक येते त्या यात्रेमध्ये आम माझ्यासोबत घडलेला किस्सा म्हणजे आम्ही आगोश पॅनल बसणार होतो पण त्याच्यात भीती लागत होती त्याच्यानं तो बसलो नव्हतो बाकी सर्व माझे मित्र बसले होते